आता मी माझ्या फोनवर शिल्लक तपासण्यासाठी डायल करत आहे स्टार वन नाईन एट हॅश आता मला ऑप्शन्स दाखवत आहे मला फोनची शिल्लक तपासायची आहे तर क्रमांक एक दाबण्यासाठी तो सांगत आहे तर मी क्रमांक एक दाबत आहे क्रमांक एक दाबल्यानंतर तो माझा फोन क्रमांक विचारत आहे माझा फोन क्रमांक आहे नाईन एट वन वन टू थ्री टू थ्री वन वन तो आता माझा शिल्लक मला सांगत आहे माझी शिल्लक राशी सोळा रुपये बारा पैसे आहे